इयरबड्स हा प्रकार जेव्हा बाजारात अगदी नवीन नवीन आला त्यावेलेला तो त्या बड्स विकत घेण्याची मला भयंकर उत्सुकता होती की आपण एकदा घेऊन बघाव्यात पण मला त्याच्याबद्दल अशी खात्री नव्हती की कशी क्वालिटी असेल त्याची कारण आपण नॉर्मली असे परंपरागत ते वायर्डवाले हेडफोन इयरफोन्स वापरलेले असतात मग त्या बर्ड्स आपल्याला कसा इफेक्ट देतील किंवा त्याच्यातून कितपत चांगलं ऐकू येईल नॉईस कॅन्सलेशन असेल की नाही या सगळ्या शंका माझ्या मनात होत्या कारण त्याची किंमत तशी बऱ्यापैकी जास्त होती पण एका एकदा योगायोगाने असं झालं की माझ्या बाया ऑफिसमधल्या कलीग कळीग कलीगकडे मला त्या बर्ड्स दिसल्या मी त्याला असं विचारलं की अरे कसा आहे रे तुझा अनुभव तर त्याने मला सांगितलं की अगदी वायर्ड इयरफोनसारखा याचा अनुभव नाही आहे पण घ्यायला हरकत नाही मग त्याने मला एका प्रसिद्ध वेबसाईटचं नाव सांगितलं जे ऑनलाईन खरेदीत अग्रेसर आहे मग मी तिथून त्या ऑर्डर केल्या आता कंपनी इतकी अग्रेसर आहे म्हटल्यानंतर मला बिलकुलच काही स् प्रॉडक्ट माझ्या हातात येणार आणि ते मी वापरणार याच्याबद्दल मला शंकाच नव्हती कारण त्या खुद्द वेबसाईटवरून मी स्वतः हा अनेक वेळेला यापूर्वी सुद्धा खरेदी केलेली होती आणि माझा अनुभव त्याच्याबद्दलचा खूपच चांगला असल्याकारणाने मी बिनदिक्कत तिथे ती बड्सची ऑर्डर देऊन टाकली अखेर तो दिवस उजाडला माझी डिलिवरी आली आणि मी बघितलं तर एक गोंधळ माझ्याकडून असा झाला की पार्सल ज्या वेळेला आपण उघडतो म्हणजे खास करून इलेक्ट्रॉनिक सच्या वस्तू असतात त्या उघडताना त्यांची पार्सल्स उघडताना कुठल्याही ग्राहकांनी एक चांगली खबरदारी ही घ्यायची असते की पार्सल मिळालं आहे आपला पत्ता त्याच्यावर आहे बरोबर आहे हे दिसली तिथे ठळक दिसेल आणि ते पार्सल आपण ओपन करतो त्याचा एक चांगला व्हिडीओ काढायला लागतो समजा तुमचं प्रॉडक्ट चांगलं निघालं जरी तरी तो विडिओ काय वाया जात नाही पण माझ्याकडून एक मुळात चूक अशी झाली की मी त्याचा व्हिडिओच नाही काढला आणि ज्या वेळेला मी पार्सल ओपन केलं आणि जेव्हा ती बड्सची डब् उघडली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आतमध्ये एकच डब्ब ए एकच बड आहे डबी तर आहे पण एकच बड आहे मला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला आणि मी तितकीच म्हणजे अपसेट सुद्धा झाले कारण इतक्या वेल नॉन ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईटकडून मला ही अपेक्षा नव्हती अजिबात मग मी त्यांच्या कस्टमर केअरला ताबडतोब फोन केला आणि त्यांनी मला पहिला प्रश्न हाच विचारला की मॅडम तुम्ही ज्यावेळेला पार्सल ओपन केलंत त्यावेळेला तुम्ही त्याचा विडिओ केला होतात का मी म्हटलं नाही मी नाही केला व्हिडीओ कारण मला तुमच्या वेबसाईटचा अत्यंत चांगला अनुभव आहे कारण मी तुमच्याकडून आधी एक खूप मोठी खरेदी केलेली आहे पंच पंचावन्न इंचाचा टी व्ही मी तुमच्याकडून घेतला याचा अनुभव माझा अत्यंत चांगला होता काही वायड इअरफोन्स घेतले इस्त्री घेतली त्याचा सगळ्याचा अनुभव माझा अतिशय चांगला होता त्यामुळे मला या वेळेला सुद्धा प्रॉडक्ट ओपन करताना काही त्याची व्हिडिओ शूटिंग करण्याची गरज वाटली नाही त्यामुळे मी ते केलं नाही मग कस्टमर केअरवाल्या मु मुलीने मला असं सांगितलं की थोडंसं अवघड दिसतं आहे तुमचा रिफंड मिळणं मी म्हटलं का पण माझी हिस्ट्री तुम्ही चेक करा मी तुमची रिलायबल कस्टमर आहे तुमच्याकडून मी यापूर्वीही बऱ्याच गोष्टी खरेदी केलेल्या आहेत आधी आणि माझा अनुभव चांगला आहे मी त्याच्याबद्दलचे रिव्यूज चांगले लिहिलेले आहेत तुमच्या वेबसाईटवर त तर मला त्वरित तिथून असं उत्तर मिळालं की हो सगळं ते खरं जरी असलं तरी आमच्याकडे ज्या वेळेला वस्तू एखादी विकायला वेबसाईटवर लाँच केली जाते त्या वेळेला त्याचं क्वालिटी चेक झालेलं असतो आणि क्वालिटी चेक झाल्याशिवाय आम्ही कुठलीच वस्तू विकायला ठेवत नाही आणि जेव्हा एखादी विकायला वस्तू येते तेव्हा ती शंभर टक्के क्वालिटी त्याचे अप टू डेट आणि अप टू मार्क अप टू द मार्कच असते त्यामुळे आम्हाला सहसा असे अनुभव येत नाही त्यामुळे हे खूपच अवघड झालेलं आहे आता मग मी त्यांना सांगितलं होतं तुम्हीच मला मार्ग सूचवा काय करायला लागेल ते मग त्यांनी माझे फोन दोन तीन ठिकाणी ट्रान्स्फर केले मी त्यांच्या कुठल्यातरी ऑथोरिटीशी दोन तीन वेळेला बोलले त्यांना सांगितलं पुन्हा मी सगळे पहिले पाढे पंचावन्न त्यांच्यासमोर वाचले की मी तुमची कशी रिलायबल ग्राहक आहे मी कशी आधी खरेदी केली आहे आणि मला प्रॉडक्ट तर हवंच होतं ना मी विनाकरण का तुम्हाला असं खोटं सांगेन म्हणजे उगीच मागवून कोणी उगीचंच रिटर्न नाही करत पाहिजे असतं म्हणूनच मागवतात जायला बाहेर वेळ नसतो म्हणूनच मागवतात त्यांनी पण मला सेमच उत्तर दिलं की आम्ही प्रयत्न करू पण आम्ही फार काही खात्री करू खात्री नाही देऊ शकत की तुम्हाला तुमचा रिफंड मिळेलच मला अत्यंत मनस्ताप झाला मला असं वाटलं त्याच्याऐवजी एखाद्या दुकानात जाऊन जर का मी स्वतःचा थोडा वेळ खर्च करून आणि एनर्जी खर्च करून जर एखाद्या दुकानातून थेट विकत घेतलं असते तर मला हा प्रॉब्लेम नसता झाला पण तरीही आठ दिवस त्या लोकांनी मला आशेचा किरण दाखवत इकडे तिकडे असं तसं यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला वेगवेगळ्या ऑथरिटीशी बोलून बोलून फायनली एक स्पेशल अप्रुवल घेतलं आणि आठ दिवसांनी माझ्याकडून त्या इयरबड्स कलेक्ट झाल्या आणि माझा रिफंड इनिशिएट केला गेला आणि आठव्या दिवशी त्यांनी त्या फॉल्ट असलेला किंवा म्हणजे जे काय चुकीचं मला त्यांच्याकडून आलेलं प्रॉडक्ट होतं ते त्यांनी कलेक्ट केलं आणि बाराव्या बाराव्या दिवशी मला त्यांनी माझे पैसे माझ्या अकाऊंटमध्ये क्रेडिट केले आणि त्यासाठी मला ते आधी सिद्ध करावं लागलं की मी पेमेंट कुठून केलं होतं आणि कसं केलं होतं त्याचं स्क्रीनशॉर्ट्स त्याचा यू पी आय आय डी किंवा जो काय ट्रान्झॅक्शन नंबर होता तो मला त्यांना द्यावा लागला होता मग ते सगळं वेरीफाय केल्यानंतर त्यांनी माझे पैसे माझ्या बँकेत मला ट्रान्स्फर केले बऱ्याच वेळेला ना आपण असं समजतो की ऑनलाईन खरेदी ही खूप सोयीची गोष्ट आहे खरं आहे आहे ती सोयीची गोष्ट आपल्याला हवं ते प्रॉडक्ट दारात मिळतं आपण घालून बघतो नको असेल तर आपण परत देतो त्याचे पैसे परत मिळतात पण कधी कधी असाही मनस्ताप होतो पण आता तो क्रमप्राप्त आहे त्याला काही करता येत नाही त्यामुळे असाही एक अनुभव गाठीशी असणं हे कधी बरं म्हणावं की वाईट मला माहिती नाही पण मला तरी हा अनुभव आला आहे